आमच्या भागावातील प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेती आहे पण शेतीत खूप आव्हाने आहे एकतर पाण्याचं आणि पर्यावरण पर्यावरणामुळे व्यवस्थित पर्यावरणाचे आपण नुकसान केल्यामुळे पाणी व्यवस्थित येत नाही आणि विदर्भात स्प्रिंकलरचीसुद्धा काही व्यवस्था नाही आहे पण आमच्याकडे टेक्सटाईल पार्कला खूप मोठी प्रगती झाली आहे तसंच नांदगाव पेठ येथे आता पी यम मित्रा पार्कचे उद्घाटनसुद्धा झाले आहे तर आमच्या गा गावातील किंवा आमच्या शहरातील आणि आजूबाजूच्या राज्यातीलसुद्धा लोकं येथे या व्यवसायात म्हणजे टेक्सटाईल पार्कसाठी कामासाठी येतात आणि त्यांचा उदरनिर्वाह करतात